हॅलो डॉक्टर बादवनकरना सर मी प्रवीजा बोलतीय मी सकाळी कोल्हापुरात मी आणि माझी मैत्रीण काही कामानिमित्त आलो होतो तर इथं एक अडचण अशी आलीय की तिला अचानक चक्कर आलीय खूप घाम फुटलाय आणि तिला खूप अशक्तापणा जाणवायला लागलाय अचानकच तर तिला मेंदूच्या रक्तस्त्रावाचा पण थोडा थोडी म्हणजे थोडा त्रास आहे मग त्याच्या संदर्भात त्याच्यामुळे तिला आणखीन हा चक्कर येणं किंवा हा त्रास होतोय की काय माहिती नाहीये तर मला तुम्ही जर एक आ आत्ता सध्या तरी आता मेंदु तज्ञांची आवश्यकता आहे असं वाटायला लागलंय म जर तुम्ही तुम्हाला जर कोणी असे प्रसिद्ध आपल्या कोल्हापुरातील मेंदुतज्ञ माहिती असतील तर तुम्ही कृपया मला त्यांचा नंबर देऊ शकाल का सर आणि तो जर नंबर मिळाला तर मग मी तिथं त्यांच्याशी संपर्क करून जर तुमचा संदर्भ त्यांना दिला तर चालेल का आणि तुम्हाला आत्ता सध्याच्या स्थितीला प्रथमोपचार म्हणून तुम्हाला काय म्हणजे कुठल्या म मेडिसिन्स कि औषध उपचार कुठले तुम्हाला सुचवता येत असतील तर ते मला कृपा करून लवकर सांगा म्हणजे मी तोपर्यंत तिला तिथं दवाखाण्यात त्या त्या न्युरोलॉजिस्टकडे नेपर्यंत तरी तिला प्रथमोपचार म्हणून मी काहीतरी तुम्ही सजेस्ट केलेलं जे औषधोपचार असतील तर मी देऊ शकेन तुम्ही ते देऊ शकाल का तर मला तुम्ही मेसेज करा आणि मला सांगा आणि डॉक्टरांचंही नाव सांगा त्यांचा नंबरही सांगितला तर चांगलीच गोष्ट म्हणजे मी फोन वरूनच संपर्क करून मग तिथं त्यांची मी अपॉइमेंट घेऊन श घेऊ शकेल आणि मी लवकरात लवकर तिला उ उपचार देऊ शकेन त थँक्यू सर